हो हो बोल हो नक्की मॅम तुम्ही कुठून आहात ओक ओके तुमचं नाव सांगू शकता का ओके ठीक आहे तर मॅम तुम्हाला कोल्हापूरमध्ये म्हणजे सगळ्या किती किती दि टाईममध्ये तुम्ही एक्सपेक्टेड आहात बघण्यासाठी सगळं ओके ओ ओके ओके ठीक आहे मॅम तर कोल्हापूरमध्ये असे भरपूर टुरिस्ट प्लेसेस आणि हिस्टॉरिक प्लेसेस आहेत जे तुम्ही बघू शकता त्यामधलं मध्ये जर आपण बघू शकतो की जे मेन आहे ते अंबाबाई टेम्पल जे खूप फेमस आणि हिस्टॉरिक आहे मग आपण तिथंही जाऊ शकतो आणि त्याच्या आसपासही तुम्हाला भरपूर असे प्लेसेस आहेत जे बघू शकतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे पन्हाळा पन्हाळामध्ये पावनखिंड वेगवेगळ्या हिस्टॉरिक ज्या जागा आहेत त्याही आपण बघू शकतो अजून काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा ओके आमच्याकडे दोन्ही टाईपचे पॅकेजेस आहेत म्हणजे इन्क्लुडिंग ऑल अँड विदाउट इनक्लुडिंग ऑल जसं तुम्हाला ॲप्लिकेबल आहे जसं तुम्हाला सुटेबल आहे त्या टाईपने तुम्ही घेऊ शकता किंवा सिलेक्ट करू शकता तरी तसं म्हणजे कसं आहे की कुठले कुठले प्लेसेस आपण बघणार किंवा काय असेल त्याच्यावर डिपेंड आहे तरी मी तुम्हाला एक हो ठीक आहे तर मी तुम्हाला एक आयडिया देते पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इकडे येणार त्यावेळी आपण तुम्हाला अंबाबाई टेम्पल जे आहे त्याचं दर्शन करवणार त्याच्यानंतर इथं रंकाळा म्हणून एक आहे प्लेस फेमस तिकडं नेणार ते झाल्यानंतर मग पन्हाळगडवर नेऊन तिथले वेगवेगळे असे स्पॉट आहेत तेही दाखवणार आणि त्याच्यानंतर इथं झाल्यानंतर कण्हेरी मठ आहे बाकीचेकडे कळंबा वगैरे जे बाकीचे आहेत हिस्टॉरिक प्लेसेस टाऊन हॉल वगैरे आहे जे म्युझियम वगैरे आहे जुन्या टाईपचे तेही सगळं दाखवणार या सगळ्यामध्ये पर पर्सन फोर थाऊजंड आहे जर तुमच्या ॲज पर युवर हे असेल म्हणजे तुम्हाला जर एक दिवस हवं असेल तर एक दिवस मेक्झिमम ह्याला दोन दिवस लागतात जर व्यवस्थित नाही नाही पर पर्सन डेवर काय डिपेंड नाही आहे पण जर दो मॅक्झिमम मिनिमम दोन दिवस तरी लागतात त्याच्यावरून मग तुम्हाला चार हजार आणि विथ इन्क्लुडिंग ऑल म्हणजे ब्रेकफास्ट अँड ऑल त्याच्यासाठी मग पाच हजार हो हो जर तुमचा ग्रुप किंवा ग्रुप वगैरे फॅमिली वगैरे असेल तर आम्ही तुम्हाला स्पेशल असं डिस्काउंट देऊ फॅमिली फ्रेंडससाठी स्पेशल डिस्काउंट आपल्याकडे आहेत अवेलेबल तेही आम्ही तुम्हाला देऊ आणि राहाण्यासाठी म्हण म्हणाल तर तिथं आम्ही आमचे लॉजेस आहेत तिथं आम्ही सगळी तुमची व्यवस्था करू हो हो ती ही आहे हो हो तीही आहे जर पाच तुम्ही पर्सन असाल तर एकाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देऊ हो हो नक्की नक्की नक्की आणि अजून पण तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतात आणि जी ट्रान्स ट्रान्सपोर्टची जी सुविधा आहे ते आम्ही आमची ट्रॅव्हलर बस आहे तुमच्या किती पर्सन आहात त्यावर डिपेंड असणार आहे तुम्ही जर दहा बार असेल तर मिनी बस आपण अरेंज करू हो हो हो हो हो ॲज पर युअर प्रेफरन्स जसं तुम्हाला खायला हवं जसं की कोल्हापूरची फेमस मिसळ आहे वडापाव आहे परत तांबडा पांढरा रस्सा आहे हे सगळं झुणका पन्हाळ्यावर जर गेले गेलो ना तर तिथे झुणका भाकर आहे तर आपण ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करणार सगळं अवेलेबल करून देणार जिथं जे स्पेशल आहे ते आम्ही तिथं प्रोव्हाइड करून देणार हो हो काही काही प्रॉब्लेम नाही तशी आम्ही सोय करू तुम्ही एकदा येऊन ऑफिसवर भेटून जावा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल ओक ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद